हॅलो हा बोला ना बोला ना

हा माझी कारंजामध्ये फ्रूटचीच गाडी आहे

धंदापाणी आता सिजनेबलमध्ये डाऊन आहे थोडा पण तरी सिजनेबल फ्रूट जे आहे नारळ वगैरे कोकोनट वालनट टरबूज वगैरे यासारखे फळांची विक्रेती चालू आहे जरा म्हणजे एवढी जो जास्त नाही जास्त प्रमाणात नाही आहे बऱ्यापैकी चालू आहे तुमच्या इकडे काय चालू आहे सिजनमध्ये

अच्छा अच्छा बरं आहे बरं आहे हा शिजन नाही ते आता शिजनेबल म्हटल्यावर काही ना काही चालूच द्यावं लागेल ना जसं हे सिजन नाही आहे जसा पाहिजे तसा समोरचा आहे सिजन चांगला बरोबर ना तरी माल कुठून उचलत असता मग दोन्ही का टरबूज आणि नारळ वगैरे अच्छा अच्छा ठोकमध्ये कसा भेटते तो

हा ना हा ना आणि नारळ म्हणजे जास्त मार्जिन नाही आहे नारळावर टरबुजावर चांगली आहे दहा ते बारा रुपये तेरा रुपये बरं आहे बरं आहे आ इकडे पण तसंच चालू आहे मी पण औरंगाबादहून नाळ माल उचलत असतो बऱ्यापैकी वाहतूक खर्च काढून बऱ्यापैकी उरते काही वांधा नाही त्याचा चांगलं आहे मग चांगलं आहे चांगलं आहे चालू द्या धंदा चालू द्या मस्तपैकी फ्रूटचे मी शिजनेबल घेत असतो आता आंबे बी आता सात आठ दिवस झाले आंबे बी घेणं चालू केलं आहे चार चार पाच पाच कॅरेट आंबे पण चालले दररोजचे नाही नाही हापूस आंबे खर भरपूर महाग आहेत ते आपल्या इकडे त्यांची विक्री होणारच नाही जशी पाहिजे तशी जसे कलमी आहे इडी आंबा आहे दशेरी आहे हे आंबे शंभर रुपये किलो एकशे वीस रुपये किलो स्वस्तात पडतात आणि ग्राहक घेतीत ते भी ते हा अकोल्यामध्ये का नाही हो भरपूर महाग आहे ते हजार रुपये किलो आहे तो आंबा एवढा महाग कुणी घेणार नाही नगाप्रमाणे शंभर रुपयाचा एक नग पडते तो महाग आहे जरा रत्नागिरीवरून हापूस आंबा रत्नागिरीवरून बोलावला जातो ना इकडं चालते आहे हेच धंदे चांगले आहेत सिजनेबल फ्रूट विकायचे कमाई होऊन जाते जसा पाहिजे तसा धंदा चालते ग्राहकाचं ग्राहकाचं ही समाधान होईल त्यास्नी बरोबर ना ठीक आहे ठीक आहे चालत आहे मग बरं धन्यवाद तुम्ही बी माहिती सांगितल्याबद्दल आपण दोघेही फ्रूट विक्रेतेच आहे ना त्यामुळे धन्यवाद